भारतात साजरे क करन केल्या जाणाऱ्या सणांमध्ये दिवाळी अनंत चतुर्दशी आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असे काही सण आहेत दसरा हा देखील एक महत्त्वाचा सण आहे दसऱ्याच्या दिवशी आपण सिमोलंघनासाठी जातो त्यानंतर दिवाळी दिवाळीमध्ये फराळ फराळ करणे फटाके फोडणे असे काही गोष्टी लहान मुलं फटाके फोडतात आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी त्यांच्या चांगल्या विचारांचा विचार आत्मसात करून सगळे लोक त्यांना त्यांची पूजा करतात मिरवणुका काढल्या जातात